हॅलो जगदंबा किराणा दुकानवाले तुम्ही जो हॅन्डवॉश जो आम्हाला म्हणजे पाठवला तो खरोखर हॅन्डवॉश चांगला होता आणि चांगल्या दर्जाचा होता आणि खूप चांगल्याप्रकारे फेस यायचा आणि आम्ही त्याचे हात आम्ही रोज धुतो आणि त्याने खूप चांगले हात मऊ होतात आणि खरोखर चांगलं प्रोडक्टस आहे तो आणि असंच प्रोडक्टस तुम्ही म्हणजे आम्ही जर बोलावले तर तुम्ही आम्हाला पाठवत जा